हा हॅलो हा हा हो हो हो मी केला होता कॉल हो केलं होतं हा आमच्या घराचं कलर खराब झालेला आहे आणि थोडंसं पावसामुळं काय होतं आहे वरचे बाजूला थोडी पोपडे निघाल्यासारखे झाले ते आपल्यालावरच्या बाजूला वॉटरप्रूफ पण करायचं आहे आणि स्टार्टिंगला पहिले आपल्याला पुट्टी करून घ्यावी लागेल म्हणजे मग असं खराब झाले तर सगळे वॉल वगैरे हा हा ते तुम्हाला आधी बघायला पायजेल हा खूप आहे साईडला पण जास्त ओल तर ओल बाजू आहे ती आ आणि वरच्या बाजूलापण तेच होतं ते म्हणजे साईडला ज्या भिंती आहेत ना साईडच्या भिंती की त्याला जेणेकरून पाणी लागतं ना डिसैन कलरचा आहे पाहिजेत त्या आम्हाला तुम्ही वाटल्यास डेमो दाखवा मग आपण चॉईस करू आमचा टू बी एच के आहे आणि आम्हाला असं चांगलाच म्हणजे एक बर्यापैकी एक पाचसात वर्ष आपल्याला बघायचं काम नाही असा टाइपमध्ये कलर दिला तर चालतं म्हणजे कुठला बेटर असेल तुम्ही सांगा पण सांगू शकता ना आणि प्रत्येक रूम्ला पण वेगळा एक वॉल वेगळी आणि बाकीच्या थ्री साइडस् सेम असं या टाइपमध्ये कलरींग करायचं हा आणि तुमच्याकडं कॅटलॉगपण असतील ना त्याच्यामुळं हा शेडस् पण असतील ते

हा हो चालेल हो हो हो चालेल त्यात तसंपण चालेल

बरं बरं चालतं तुम्ही आज आधी आमचं घर बघ बघू शकता म्हणजे एरिया किती आहे त्यानुसारपण डिसाईड करू शकता ना आपण ते किती बजेट होईल नाही ते हा हा ओके